आम्ही बागेमध्ये गुलाबाची वेगवेगळ्या बडींगची रोपटे आणली पर बरेचदा प्रयत्न केला पण ती काही फार काळ वर्षाच्या वर जगली नाही आता फुलं आहे छान फुलं दिसतात पण ती काही फार काळ जगली नाहीत आम्ही प्रयत्न बरेचदा केला वाटल्यास ही आपली गावरानी गुलाब आहे गावठी गुलाब ती लावती आणि वर्षानुवर्ष आमच्याकडे टिकतात लाल पांढरा गुलाब पण ही बडिंगची जा जी मोठे फुलं येतात त्या ते झाडं काही आमच्याकडे अजून तरी जगलेली नाहीत नाही तर आम्ही तर आता दरवर्षीच वेगवेगळे झाडं लावतो काय ज जास्वंद आहे मोगरा आहे चमेली आहे कुंद आहे आमच्याकडे गुलाब आहे आणि ती झाडं जगतात आहे कधी चार महिने गावाला गेलं कुठे बाहेर गेलं तरी ती आपली निसर्गाच्या सान्निध्यात जगतात